बालमजुरीचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप गंभीर आणि हानिकारक प्रभाव पडतो उ उदारणार्थ श्रमात गुंतलेली मुलं अनेकदा कुपोषण योग्य आरोग्य सेवेचा अभाव आणि धोकादायक वातावरणांच्या संपर्कात येतात अन ज्यामुळे त्यांचा शारीरिक वाढच होत नाही आणि विकास बाधित होतो बालमजूरीवर या मुलांना या मुलां बालमजुरीचा ह्या मुलांवर शारीरिक प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्याचे इतर काही पण धोके आहेत जसे जख जखम आणि अपंगत्व येऊ शकतं किंवा आरोग्याच्या धोक्यांचे संपर्क शिक्षण आणि सामाजीकरण विकास आणि संभावना अभाव त्या ह्या ह्या गोष्टींचा अभाव होतो भावनिक आणि वर्तणुकीच्या संबंधित समस्या उभ्या उभ्या होतात आणि बा शिवाय त्याशिवाय त्यांना बालपणाचा अभाव असतो ह्यासाटी गरजेचं आहे की आपल्याला त्यांना शिक्षित करावे लागेल त्यांना त्यांच्याबद्दलची जागरूकता पसरावी पसरवावी लागेल कायदे आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करावी लागेल बा बाल कामगारांच्या पालकांना शिक्षित करावं लागेल ल लोकांना घरे दुकान कारखाने इत्यादीमध्ये मुलांना कामावर न ठेवण्याचे त्यां त्यांना ता सत्त ताकीत दिली पाहिजे इत बरेचसे एनजीओज ह्या ह्या कामात गुंतलेले आहेत त्यांच्या त्यांचा सहभाग घ्यावा आणि जास्तत जास्त मुलांपर्यंत पोचता येईल असा ह्याचा प्रयत्न करावा त्याशिवाय जास्त जास्त मुलांना शाळेत पाठवण्याची गरज आहे कारण जर मुलं ही जर मुलं शिकली तर ते त्यांना स्वता कळेल की आपल्या आपण बालमजूर जे आहोत आपण हे जे काम करतो आहे ते चुकीचं आहे आणि थोडंसं एक अवेअरनेस त्यांना स्वतामदे जर निर्माण झाली तर ब हे बदलता येईल